भारतातील शिक्षण व्यवस्थेचा विचार करायचा झाला तर भारतातील शिक्षण व्यवस्था ही मला परिपूर्ण वाटते कारण एक रिजनल लँग्वेज म्हणजेच आपली आपण जिथे राहतो ती प्रादेशिक भाषा आपली मातृभाषा एक इंटरनॅशनल लँग्वेज ज्यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी शिकवली जाते एक परकीय भाषा त्यानंतर येते एक पर्यायी भाषा ज्यामध्ये आपली राष्ट्रभाषा हिंदी किंवा मूळ भाषा संस्कृत किंवा इतर अनेक ठिकाणी विविध भाषा शिकवल्या जातात भाषेचे ज्ञान हे मुलांना अत्यावश्यकच आहे असे मला वाटते त्याबरोबर आपण जिथे राहतो त्याथील इतिहास आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे भारतामध्ये इतिहास भूगोल हे विषय शिकवले जातात भूगोल हा आपल्याला आपल्या आजूबाजूच्या प्रदेशाविषयी अधिक माहिती करून देणारा विषय आहे नागरिक शास्त्र तर अर्थात खूप महत्वाचेच आहे त्यामुळे ते शिकवले जाते आणि ही खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर भारताच्या लोकशाही विषयी भारतात शिकवले जाते गणित विज्ञान या विषयांमधून आपल्याला विज्ञानामधून मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोण तर गणित हे व्यवहारातीलच असल्यामुळे ते महत्वाचेच आहे भारतातील शिक्षण व्यवस्था परिपूर्णच आहे परंतु तिच्यासमोर अनेक आव्हाने देखील आहेत ती म्हणजे खरंतर काही अंशी बघायला गेलं तर काही विषयांमध्ये होणारी अतिशयोक्ती जसं की विज्ञानामध्ये मुलांचा कल काय आहे तो बघूनच खरंतर विषयांचा गाभा शिकवायला हवा असे मला वाटते म्हणजे गणितामधील त्रिकोणामितीसारखे काही विषय असे आहेत की ज्याचा पुढे जाऊन मुलांना फारसा उपयोग होत नाही किंबहुना जी मुले इंजिनिअरिंग न करता इतर कुठल्याही क्षेत्रात काम करतात त्यांना तर त्याचा अजिबातच उपयोग होत नाही त्याच प्र पद्धतीने त्याचप्रमाणे विज्ञानामधील देखील अनेक संज्ञा अनेक संकल्पा संकल्पना अशा आहेत किंवा अनेक कन्सेप्ट अशा आहेत की ज्या आता पुढे जाऊन अनेक मुलांना उपयोगाच्या नाहीत ज्या मुलांना भाषाविषयात आपले करियर करायचे आहे त्यांना त्या विज्ञानाचा त्या सखोल विज्ञानाचा फारसा उपयोगही होत नाही ज्यांना प्राणीशास्त्र शिकायचे आहे त्यांना जीवशास्त्राचा उपयोग नाही ज्यांना जीवशास्त्र शिकायचं आहेत त्यांना प्राणीशास्त्राच्या डिटेल अभ्यासक्रमाचा खरं तर काही उपयोग नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही साधारण काही आव्हाने असूच शकतात की एवढं डिटेलिंग शाळा लेवलवर उप गरजेचं मला वाटत नाही दुसरं महत्वाचं भारताच्या शिक्षणा व्यवस्थेसमोरील आव्हान हे भारतातील बेरोजगारी हे आहे कारण मुले शिकू शकत नाहीत जर पालक बेरोजगार आहेत तर ते आपल्या मुलांना शाळेत पाठवू शकत नाहीत कारण असं आहे की आज शिक्षण संस्था अनेक शिक्षण संस्था अशा आहेत की त्या प्रचंड फी घेतात आणि यामुळे मुलांना चांगल्या शाळेमध्ये पाठवणं पालकांना जमत नाही आणि ज्या शाळा गव्हर्मेंटच्या आहेत किंवा प्रशासनाच्या आहेत शासनाच्या आहेत त्यामध्ये त्या दर्जाचं शिक्षण दिलं जात नाही किंबहुना त्यासाठी त्यांच्याकडे शिक्षक नाहीत सो या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की भारतातील शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने आहेत